आपल्या राज्यामध्ये खूप सारे भेट घेण्यासाठी नवीन नवीन जागा बनलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ना नाही का मजे घेऊ शकतो जसे की आता मुंबईमध्येही खूप सारे जागा आहेत ज्याच्यामध्ये स्पॅश ईटोपिया आहे त्याच्यामध्ये चांगले चांगले गोष्टी आपल्याला खेळायला मिळतात